खूप जणांचा गैरसमज आहे की योग हा एक व्यायाम आहे पण योग हा व्यायाम नाही आहे व्यायाम आणि योग ह्याच्यामध्ये खूप फरक आहे व्यायामाने स्नायू बलवान होतात पण योगामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते आणि लवचिक होतात आपले स्नायू आणि योगामध्ये तुमचं मनही शरीराशी जोडलेलं असतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे योगामध्ये आणि तुमचं श्व श्वास मन आणि शरीर हे तिन्ही एकत्र काम करत असतं योगामध्ये जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा खाली जाताना श्वास सोडत खाली जायचं आहे वर येताना श्वास घेत घेत वर यायचं आहे तसंच तुमचं मनही त्याच्यामध्ये असतं की तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता ध्यान करता तेव्हा पूर्ण आपण कोणीही नाही आपल्या आजूबाजूला कोण नाही आपण स्वतः कोण नाही अशा स्थितीमध्ये ते जायचं असतं त्यामुळे शरीर मन आणि श्वास हे तीनही एकत्र काम करतं योगामध्ये आणि व्यायामामध्ये तुमचे स्नायू बलवान केले जातात आणि त्याला आहाराचं बंधन असलं तरीसुआ त्याच्यामध्ये जास्त आहार घेतला जातो याच्या योगामध्ये आहाराचंही बंधन आहे बंधन याचा अर्थ तुम्ही खायचं नाही प्यायचं नाही असं नाही आहे पण मी जेवल्यानंतर लगेच कधीही योगाभ्यास करायचा नाही जेवल्यानंतर अडीच ते तीन तासांनी योगाभ्यास करायचा आहे आणि तुम्ही लाईट काय खाल्लं असेल तर त्याच्यानंतर एक तासाने आणि योगाभ्यास झाल्यानंतर एक तासाने खायला हरकत नाही तसंच योगामध्ये सुद्धा तुमचे काही आजार असतात तर ते लक्षात घेऊन तुमची आसनं किंवा त्याच्यामधली जे काही व्हेरिएशन्स आहेत ती सांगितली जातात आणि योग म्हणजे केवळ आसन नाही आहे तर त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा पतंजलींचा जो अष्टांग योग आहे तो हे सगळं मिळून योग आहे आणि ह्याच्यामध्ये सग सर्व म्हणजे सगळ्याचा विचार केलेला आहे समाजाचा पहिला यम म्हणजे समाजाचा विचार केलेला आहे की समाजात तुम्ही वावरताना तुम्ही कसं वागाल पाच यम सांगितलेले आहेत पतंजलीनी अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह तर ते तुम्ही पाळले पाहिजेत आणि समाजामध्ये राहिल्यामुळे तुम्ही एकत्र राहायची तुम्हाला सवय लागते एकमेकांशी जमवून घ्यायची सवय लागते आणि योग हा जरी प्रत्येकाने वैयक्तिक करायचा असला तरीसुद्धा तो ग्रुपमध्ये केल्यानंतर तुम्ही योग ह्याचा अर्थ जो जुळणे आहे जुळवून घेणे आहे तो खरा अर्थ त्याच्यामध्ये जगला ज योग हा जगण्याचा प्रकार आहे व्यायाम प्रकार नाही आहे खरंतर योगावर बोलण्यासारखं खूप आहे धन्यवाद